हँडबॅगची क्वालिटी बेस्ट होती क्वालिटी चांगली आहे पकडायला चांगलं आहे वरून कस्टमर रिव्यू चांगला होता जी स जे आला होता ना डिलिवरी बॉय त्याचं बेस्ट बिहेवियर होता चांगला बिहेविअर होता आणि क्वालिटी चांगली भेटली वरून त्याची चांगली स्टोरेज एरियास चांगला आहे अजून क्लोथ चांगला आहे त्याचा कपडा ती हँडलिंग चांगली होती आणि कलर बी चांगलं आहे वॉशिंगमध्ये काय प्रॉब्लेम नाही कलर जात नाही त्याचा